विश्वातील पृथ्वी हा ग्रह सोडून इतर ग्रहावर जीवसृष्टी आहे याच्यात मला दुमत आहे यात माझे मत स्थिर नाही कारण संशोधकाच्या जीवसृष्टी शोधण्याचा जो प्रयत्न आहे हा सुरूच आहे यात त्यांना अजूनही यश आले नाही चंद्र व मंगळावर बर्फस्वरूपात पाणी मिळाले आहे पण जीवसृष्टी सापडलेली नाही सूर्यमालेत ज्या सूर्यमालेतील इतर सरमंडलावर शोध अजूनही चालू आहे पण जीवसृष्टीचा अजून संशोधकांना शोध लागलेला नाही त्यामुळे मला असं वाटते की इतर ग्रहावर जीवसृष्टी नसावी